माझे आवडते पुस्तक म्हणजे मृत्युंजय ही कादंबरी आहे मृत्युंजी कादंबरी संदर्भामध्ये काही माहिती मी पुढील प्रमाणे देत आहे मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आणि एक गाजलेली अजरामर असी कादंबरी आहे ही कादंबरी महाभारतातील एक महत्त्वाचे पार पात्र असलेले कर्ण यांच्या जीवनावरती आधारित आहे या कादंबरीची काही प्रमुख वैशिष्ट्य पुडेील प्रमाणे आहेत कादंबरी ही कर्णावर आधारित आहे मृत्युंजय कर्णाच्या दृष्टिकोणातून त्याची कथा सांगते सामान्यतः महाभारतात ज्याला खरनायक म्हणून पाहिले जाते त्या कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या कादंबरीतून उलगडतात आत्मकथन शैली या कादंबरीत कर्णासह कुंती श्रीकृष्ण द्रोपदी आणि इतर प्रमुख पात्रांच्या माध्यमातून कर्णाची जीवन आणि त्याचे विचार व्यक्त केले आहेत त्यामुळे वाचताना प्र प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनाणातून कर्णाला समजून घेण्याची संधी मिळते मानवी भावनांचे चित्रण या कादंबरीत मोठ्या प्रमाणा वरती केले गेलेले आहे कर्णाच्या जीवनातील दुःख संघर्ष त्याची निष्ठा त्याचे शौर्य आणि त्याच्या मनातील गुंतागुंत प्रभावीपणे दर्शविले आहे एका पराक्रमी योद्ध्याची भावनिक आणि मानसिक जग यात उलगडलेले आहे तसेच यामध्येे शिवाजी सावंतांची लेखनशैली ही प्रभावी आणि ओघवती भाषेसाठी ओळखली जाते मृत्युंजय मध्येही त्यांनी खास शैली अनुभवायला मिळते जी वाचकाला म्हणजे वाचताना खेळवून ठेवते या पुरस कादंबरीला एकोणीसशे पंच्याण्णव साली साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित असा मूर्तीदेवी पुरस्कार मिळालेला आहे मृत्युंजय केवळ कर्णाची कादंबरी नाही तर मानवी स्वभावाचे नियतीचे आणि त्यागाचे एक चिंतन आहे ही कादंबरी वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करते आणि कर्णा सारख्या एका गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाकडे अधिक सहनभूतीने पाहण्याची दृष्टी देते